तर ह्याचं उत्तर हो आहे कारण जेव्हा आपले जे मुलं असतात ते शाळेत जाऊन शिकत असतात त्यावेळेस त्यांना मानसिक आणि शारीरिक वाढी साठी बाहेरचे उपक्रम खूप गरजेचे असतात म्हणजे ज्यामध्ये क्रिकेट असेल स्विमिंग असेल जे काही ब मैदानी खेळ असेल ते खेळणं खूप गरजेचं आहे ते खेळल्यानं त्यांची उ म्हणजे शारीरिक वाढ व्हायला मदत होते व मानसिकता चांगली राहते ह्यामुळे ह्या ह्यामुळे मुलं अभ्यासात पण हुशार होतात आणि त्यांना व्यावहारिक ज्ञान पण कळते